अलीकडच्या काळात पर्यटन खूप वाढले आहे ज्यामुळे लोकांवर खूप परिणाम झाले आहेत लोक खूप फिरू लागले आहेत आणि लोकांला खूप फिरायची सवय लागली आहे बाहेरचं खायची सवय लागली आहे त्याच त्याचबरोबर लोकांवर वेगवेगळे रोगाचे परिणाम होऊ लागलेले आहेत तसं म्हणलं तर लोकांवर हे जीवावर बेतू लागत आहे लोक टेकडीवर खूप उंच उंच ठिकाणी जाऊन फोटो शूट करत आहेत आणि त्यामुळे त्यांचा जीव गमावत आहेत त्यामुळे पर्यटन करणे चांगले आहे पण फोटोशूटसाठी नाही असं मला वाटतं